माझं गाव भादोला माझ्या गावाची लोकसंख्या चार हजार आहे माझे गाव खूप छोटं गाव असून खूप सुंदर प्रकारे बसलेले बुलढाण्यामध्ये आहे भादोला गाव हे बुलढाण्यापासून सात किलोमीटरच्या अंतरावर आहे माझ्या गावामध्ये खूप शांत असे वातावरण आहे झाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे भादोला हे गाव गावामध्ये एक देवीचं उत्कृष्ट मंदिर आहे आमच्या गावामध्ये एक छोटंसं मस्तपैकी तलाव आहे गाव गाव हे खूप म्हणजे बुलढाण्याच्या उजव्या बाजूला वसलेलं आहे गावामध्ये रेणुका मातेचं मंदिर आहे गा गावात म्हणजे फिरण्यासाठी म्हटले की शेती वगैरे असे छोटेमोठे व्यवसाय चालते मच्छीमारी व्यवसाय वगैरे एक चो जंगला जंगलामध्ये महादेवाचं मंदिर आहे त्याच्यापासून बुल गावापासून थोड्या अंतरावर बुलढाणा बुलढाणा जिल्हा तालुका बुल आहे बुलढाण्यामध्ये अनेक प्रकारचे हॉस्पिटल वगैरे दवाखाने वगैरे आहे बुलढाण्यामध्ये तेरा प्रकारचे तालुके आहे बुलढाणा हा हा थंड हवेचे ठिकाण आहे बुलढाण्यामध्ये एक बालाजीचे उत्कृष्ट वगैरे मंदिर आहे बुलढाण्याला मलकापूर रोडने मस्त प्रकारे छोटा घाट लागलेला आहे बुलढाण्यामध्ये खूप म पाण्याच पाणी थंड वातावरण आ आहे बुलढाण्यात तेरा तालुके आहे बुलढाणा हा जिजाऊचं माहेरघर सिंदखेड राजा बुलढाण्यामध्ये आहे बुलढाण्याला अनेक प्रकारचे नेते मोठमोठे नेते वगैरे लाभलेले आहे बुलढाणा हा बुलढाण्यात पाण्याची खूप मोठे सगळ्यात मोठे धरण डॅम येळगावचे धरम आहे येथे खूप सारे फॅमिल्या वगैरे तिथे फिरण्यासाठी जातात भादोला हा भादोला हा भादोला हा बोथ्या बोथा फॉरेस्टमधी वसलेलं एक गाव आहे भादोला हा गावामध्ये चार चार हजार लोकसंख्येचे ठिकाण आहे